हॅलो कस्टमर केअरमधून बोलत आहे का ॲमेझॉन मला पार्सल मी एक पार्सल मागवलेलं मला ते पूर्ण ओपन आलं आहे आणि खूप घाण पॅकेजिंग आहे मला हे रिटन कर हो खूप घाण होतं असं कसं तुम्ही ओपन घेऊ शकता पॅकेज आशिश करून नाव आहे त्याचं त्याने मला पार्सल दिलं आहे आणि खूप बघितलं खूपच हे होतं आणि ओपन होतं ते मला परत रिटन करायचं आहे मला नवीन पाहिजे पॅकेज मला काहीतरी असं कसं अरे खूप ओपन मी बघितलं तेव्हा खूप ओपन होतं काय खोटं बोलत आहे तुम्ही कस्टमरशी खेळता का तुम्ही आता ते हो मी त्याचा व्हिडओ मी व्हिडिओ अपलोड केला आहे बघा तुम्ही ॲमेझॉन ह्याच्यावर मी अपलोड केलं अपलोड केला आहे असं कसं होऊ शकतं नाही नाही मी स्वतः मी स्वतः ओपन केलं ते खूप विचित्र पॅक ओपन होतं आणि प्रोडक्टही डॅमेज आहे असं कसं तुम्ही डॅमेज पाठवू शकतं पाहिजे तर तुम्ही चेक करा असं होऊ शकत नाही की एका सर्विसमध्ये तुमचं झालंच नाही आहे रिव्ह्यू बघूनच मी ऑडर केलेलं नाहीतर मी केलं नसतं ऑडर मला हे पार्सल बदलून पाहिजे परत रिफंड पाहिजे मला या पार्सलचं असं रिफंड होणार लिहिलेलं असं कसं नाही होणार बोलत आहेत मग पार्सल बायरकडे असं डॅमेज का जातं नव्हतं पार्सल मी त्याचा विडिओ बनवला आहे मी तुमची कंप्लेंट करेन आम्ही खोटं बोल आम्ही कस्टमर आम्ही कस्टमर खोटं बोलतो का मॅडम उगाचच का खोटं बोलू आम्ही जर तुमच्या इथून कंपनीतून व्यवस्थित पॅकेज पार्सल नाही आलं तर आम्ही क आमची काय चूक त्याच्यामध्ये असं पण बायरकडे डॅमेज पार्सल कसं आहे तुम्ही पोहचवता तुमची सर्विसच खूप खराब आहे आता कम्प्लेंट करते तुमची ॲमेझॉनविरुद्ध नाही नाही तुम्हीच काहीतरी केलं आहे मला हा पार्सलचं व्यवस्थित हे करून द्या तर मी तुमची कंप्लेंट करेन चेक करून बघा ओके ओके थँक्यू